हो हो हा ग्रंथालयाचाच नंबर आहे बोला

बरं बरं आपल्याकडे ना मेंबरशिपचे दोन तीन प्रकार आहेत एक म्हणजे मासिक आहे एक वार्षिक आहे आणि एक तुम्ही दशवार्षिक सभासदत्व घेऊ शकता याच्यामध्ये मासिक व सभासदत्व जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये तुमचं डिपॉजिट असेल जे तुम्हाला तुम्ही अकाऊंट ज्यावेळेस बंद कराल त्यावेळेस परत मिळतं आणि तुमची मासिक फी शंभर रुपये असेल आणि तुम्ही पुस्तक जर उशिरा आणून दिलंंत तर त्याची लेट फी तुम्हाला वेगळी लागेल दर दिवसाला दोन रुपये आणि या फीमध्ये तुम्हाला एकावेळेस दोन पुस्तकं मिळतात एक मोठ्यांचं मिळतं आणि एक बालविभागातलं पुस्तक मिळतं नंतर आपलं दुसरं जे आहे हां हो हो आपल्याकडे बालविभाग पण आहे आणि त्याच्यानंतर वार्षिक जी आपली सभासदत्व जे आहे ना तर ते तुम्हाला वर्षभराचे असे तुम्ही गेले भरलेत तर बाराशे रुपये होतात पण तुम्ही वर्षभराचे एकदम भरलेत तर एक हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराची मेंबरशिप मिळते

हां दशवार्षिक जे आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कमी पैसे भरावे लागतात पाच हजारच भरावे लागतात पण तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये ग्रंथालयासाठी काही सेवा द्यावी लागतील जसं की इथे येऊन काही आपल्याकडे लहान मुलं येतात तर त्यांना गोष्टी सांगणं असेल पुस्तक वाचून दाखवणं असेल हां किंवा वेगवेगळे आपले जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट घ्यावी लागेल तुम्हाला थोडं काही त्याच्यामध्ये तुमचे इनपुटस् द्यावे लागतील असं आपलं आहे

हो हो हो हो नक्कीच मग तुम्ही दशवार्षिक सभासदत्व घेऊ शकता मग त्यासाठी तुम्हाला तुमचे दोन फोटो आणि तुमची आधार कार्डची झेरॉक्स मात्र येताना घेऊन यावं लागेल कारण ते आपल्या रेकॉर्डसाठी आम्हाला लागतं

मी तुम्हाला वॉटसअपवरती पाठवते आपल्या ग्रंथसंग्रहालयाचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरून तुम्हाला मॅसेज येईल हो आपल्याकडे विषयानुसार विभाग ग्रंथालयामध्ये केलेले आहेत पुस्तकांचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक पुस्तकं पण मिळतील ऐतिहासिक पौराणिक कादंबऱ्या पण तुम्हाला वेगळ्या मिळतील की जेणेकरून तुम्हाला हवं ते पुस्तक शोधायला सोपं जाईल नक्की नक्की नक्की नक्की या सर आपली ग्रंथालयाची वेळ ही सकाळी आठ ते रात्री आठ आहे हो धन्यवाद